गुड मॉनिंग सर सर माझा मुलगा आहे आता तिसऱ्या वर्गाची परीक्षा दिली आहे त्याला चौथ्या वर्गात ॲडमिशन करायची आहे मराठी मीडियममध्ये तर जागा आहेत का उपलब्ध तुमच्याकडे अच्छा तर आता सध्या त्याचा निकाल यायचा आहे तर वेळ आहे ना ॲडमिशनला हो मराठी मीडियम

आणि सर पैसे किती लागतील अच्छा तर त्या म्हणजे महिन्याच्या पा फीमध्ये शाळेची पाठ्यपुस्तकं वगैरे सगळं येतील का अच्छा आणि सर मग आणखी ते जसं परीक्षा फी आणखी त्या लायब्ररी फी कम्प्युटर फी या सगळ्या फी वेगवेगळ्या आणखी वेगळ्या असतील का म्हणजे तुम्ही आज जे पाचशे रुपये महिन्याचे सांगितले त्या व्यतिरिक्त लागतील अजून अच्छा ठीक आहे ना तर सर कोणत्या तारखेला येऊ मी हां कारण सध्या त्याची लिविंग वगैरे मिळायची आहे म्हणजे शाळा सोडल्याचा जो दाखला आहे ते मिळायचं आहे तर मला थोडा वेळ लागेल तोपर्यंत ॲडमिशन राहतील ना बरं बरं तर सर म ए पाच हजार रुपये एकत्र देणं गरजेचं आहे का की मागेपुढे देता येईल पैसे बरं किती इनस्टॉलमेंट आहेत सर बरं बरं ठीक आहे ना सर ठीक आहे येते मग मी